हं हॅलो हाय बिझी आहे का आता ॲक्चुअली मला ना माझ्या फ्रेंडसोबत थोडं आऊटिंगला जायचं होतं सांताक्रूझ जुहू साईडला तर तुझ्या ओळखीमध्ये असं कुठलं सीफूड हॉटेल आहे का जे म्हणजे जिथे रिझनेबल रेटमध्ये यू नो चांगलं क्वालिटीचं वगैरे असं सीफुड असं मिळेल असं अच्छा अच्छा रिसेंटली तुम्ही रिसेंटली जाऊन आले का कारण की मी न जस्ट नवीन सा हां कारण की मी अच्छा ओके म्हणजे सगळं ट्रेडिशनल जेवण ते लोकं देतात अच्छा ओके ओके ठीक अच्छा ओके ठीक आहे ठीक आहे थँक्यू थँक्यू हां यार थँक्यू सो मच अच्छा ऑर्डर पण द्यावी लागते का ऑर्डर पण आधीच द्यावी लागेल का हां ठीक आहे ठीक आहे थँक्यू थँक्यू यार पहिल्यांदाच चाललो आहे ना म्हणून तुला विचारलं ठीक आहे लवकरच जाणार आहोत म्हणून तर अच्छा ठीक आहे बाकी दुसऱ्या साईडला त्याच्याच निअर कुठे अजून दोन तीन हॉटेल्स आहेत का म्हणजे त्यात कशा अच्छा तुम्ही कधी फ्रेन्ड्स गेले आहे का तिकडे म्हणजे असं अच्छा ओके ओके थँक्स यार थँक्यू सो मच ओके बाय